घरात स्वयंपाक घरात एल पी जीचा सिलेंडर वापर वापर करताना आपण पहिली गोष्ट आपला मोबाईल व्यवस्थित ठेवला पाहिजे मोबाईल आणि गॅस सिलेंडरचा एक संबंध नाही आला पाहिजे कारण मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते जीवितहानी होऊ शकतेस स्फोट होऊ शकतात खूप मोठं प्रमाणात नुकसान होते त्यामुळे मोबाईल तरी हा आपण बाजूला ठेवावं कोणतीच अशी ही इलेक्ट्रिक वस्तू मोबाईल झालं टॅब झालं लॅपटॉप झालं असं ज्वाला ज्वाला जवळ ठेवू नये ही जीवितहानी होऊ शकते